हां हां बोला ना हो हो क्लोज करायचं होतं अकाउंट कारण की तुम्ही खूप सारे चार्जेस वगैरे लावले आहेत त्याच्यामुळे ते क्लोज करायचं होतं सॅलरी अकाऊंट होतं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

आधार कार्ड पॅन कार्ड दिलं होतं के वाय सी बहुतेक आठवत नाही केलं की नाही केलं हां आणि पैसे पण कटत होते त्याच्यामुळं म्हणून क्लोज करायचं आहे नाही नाही दर महिन्याला नाही एक वेळच कटले

हां हां

हां हां

ठीक आहे ना चालेल ना

नाही नाही क्लोजच करायचं

हां हां हां हां

हां हां

ओके चालेल हां